हॅलो मॅम आप ये तुम्ही इंटरनियर डिजायनर बोलता मला माझं घराचं रिनीवर करायचं होता माझं घर मला हो मला माझं घर नाही का मॉडल तरीक्यानं क बनवायचं आहे हो मी हो मॅम मी नं इंदोऱ्याला राहते मला इंदोऱ्याला एक नवीन घरं रिन्यू करायचं आहे मला मॉडल किचन बेडरूम हॉल आणि खाली इस्पेस पाहिजे जिथे मी कार वगैरे लावू शकता आणि गेट माझा मोठा मोठा पाहिजे मला जिथे एन्ट्री गेट राहते ना ते मला मोठा पाहिजे तुम्ही नवे तरी कनं मला पाठवा जे तुमच्याकडं डिजायनर असणार तर तरी पण मॅम किती मिनिमम बजेटपर्यंत जाणार आहे माझं माझं घर बाराशे स्केरफिटमध्ये तयार करण्यात आलेले आहे बारा स्केटकरच्या आहे त्यामध्ये निर्माण करायचं आहे ओके मॅम मॅम मला जे किचन हवं आहे ते मॉडलिंगमध्ये मॉडलिंग तरी त्या किचन पाहिजे आणि जे डोर आहे ते मला दक्षिणेकडे नको तर उत्तरकडे डोर पाहिजे जे मेन गेट राहते आणि बातरूम पण मला बातरूम पण मला वरती पण पाहिजे आणि खाली पण पाहिजे वेस्टन बातरूम पाहिजे मला इंडियन बातरूम नको हवा ठीक आहे ना तुम तुम्ही सांगा मला कधी येणार तर आणि वॉट्सअपवर कधी पैडणार आणि हो का ठीक आहे ना तुमचा टायमिंग सांगून द्या मला कधी येणार तर ठीक आहे आणि मला वॉट्सअप करून घ्या तुम्ही माझ्याकडं बी एक मॉडलिंग मिनर फेसबुक मने काढलेले आहे की मॉडलिंगचे होम ते मी तुम्हाला बगी पाठवते तुम्ही बघून घ्या ना ठीक आहे ओके मॅम थँक्यू